रिकामा वेळ घालवण्यासाठी लोक विविध पर्यायाचा प्रयोग करतात जसे आमच्या राज्यामध्ये शॉपिंग मॉल्स आहेत पब्ज आहेत रेस्टॉरेंट आहे तिथे लोक जातात आणि आपला मनोरंजन करतात रिकामं वेळामध्ये ते मस्ती करतात मनोरंजन करतात मौज करतात फिरतात खातात पितात आणि मस्त मजे करतात आराम करतात कोणी कोणी तसे रेस्टॉरणमध्ये पब्समध्ये क्लब्समध्ये जाऊन ते बोट नाचतात फिरतात खातात फाम फामहाऊसमध्ये जाऊन ते डान्स करतात नाचतात आणखी बोटिंग करतात वॉटर पाकमध्ये जाऊन ते खेळतात आंघोळ करतात वॉटरपाकमध्ये फिरतात आणि जिथे जिथे बोटिंग असते तिथे ते लोकं बोटिंग पण करतात झुले झुलतात आणि खूप काही करतात रिकामे रिकामे लोक तसेच जॉबमध्ये जाणारे लोक पण करतात तसेच छुट्टीच्या वेळेसमध्ये कारण छुट्टीच्या वेळेसमध्ये ते लोकं रिकामेच असतात तर ते पण तिथे जातात